मी उत्कर्ष कांबडे बोलत आहे मला मला माझी आताच बारावी झाली आहे तर मला तुम्ही थोडीशी मदत करू शकत आहे का म्हणजे कोणच्या फील्डमध्ये जायची मला मला डॉक डॉक्टरच्या फील्डमध्ये जायचं आहे नाही हो मला मग त्याच्यासाठी एक्झाम द्या लागेल का

ठीक आहे हा ठीक आहे

आ मला एटी टू आहे हां ठीक आहे थँक्यू आणखी काही नाही तसं मला कन्फ्युजन आलं तर मी फोन करू शक शकेन